हॅलो हां राजाभाऊ भाणगे बोलत आहेत का बँकेमधून हां हां हो मला आहे ना आपल्याला खाते उघडायचे होते ते खाते उघाडण्यासाठी आपल्याला थोडीशी माहिती द्याल का का म्हणजे नक्की काय बुवा आपल्याला नाही नाही ते खातं उघडल्यानंतर ते नाही नाही खातं आपल्याला साधंच उघडायचं आहे पण आपल्याला बँकेतून कर्जही मिळालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा तुमच्या आपल्या त्या खात्यावर तुमच्या बँकेत आले पाहिजे येतील का ते जर येणार असतील तर तरच उघडायला नाही तर मग ते घरी लाऊन मला हां

आणि आधार लिंक करायचं म्हणजे काय काय लागतील कागदपत्र काय काय लागेल तर मला ती मा

ते पॅन कार्ड ते तुम्ही पॅन कार्ड वगैरे लागंल का ते नाही बरं का माझ्याकडं ते कार हां पॅन कार्ड नाही ना पॅन कार्ड काढावं लागेल का मग नाही ना ते आता ते बरं बरं नुसतं बरं बरं मी एखादी झेरॉ नाही एखादी त्याची एखादी झरॉक्स पाहतो मी असेल नक्की ते झेरॉक्सहून दुसरे झरॉक्स काढून तुमच्याकडे घेऊन येतो पण बरं का पण मला काय नाही साहेब मला काय म्हणायचं आहे आपल्याला त्याच्यावर कर्ज काढायला कर्ज मिळालं पाहिजे आपल्याला बँकेत खातं काढण्याचा उद्देश आपला तोच आहे हां हां

आणि का अहो तुमच्याकडं नाही नाही हफ्ते कसे म्हणजे हे डीप काय म्हणतो आपण त्याला टक्केवारी कसे टक्क्यानं ते व्याज कसं आहे काय ते मला समज समजलं त बरं होईल हां आठ टक्के व्याज चालू बरं पण पण नॅशनलाइज्ड बँकेत हां आपली नॅशननालाईज्ड बँकच ना हो का बरं बरं बरं बरं बरं बरं नाही मला याबद्दल थोडीशी माहिती मिळवायची म्हटल्यानंतर आहे ना मला जरा तुमच्याकडे तुमची गाठ घ्यावं लागेल मला वाटते तुम्हाला तुमचं तुमचं वेळ मिळेल हां अहो दुपारी तुमचा जेवायचा टाईम राहतो ना दुपारी तुमचा जेवायचा टाईम राहतो त्याच्यानंतर परत बँक चालूच बरं बरं मला मला आहे ना तातडीनं कर्जाची गरज आहे कर्ज काढायचं आपलं त्यासाठी आपण खातं उघडतो तेवढं आपल्याला सहकार्य करावं बरं का मी येतो पाहिजे तर बरं आता हां तुम्हाला आता वेळ झाला असेल तुम्हाला वेळ झाला असेल आता तुमचा लय वेळ घेतला मी डायरेक तुम्हाला येऊन भेटतो येऊ का

आणि का अहो मी काय म्हणतो हां नाही नाही मी काय म्हणतो नाही नाही नाही नाही नाही साहेब ते बरोबर तुम्ही बोललात पण मला लॉकरबी ते लॉकर जे आहे ना लॉकर लॉकर लॉकरचं आहे आपल्याला थोडीशी लॉकरचा व एक माहिती पाहिजे आमचा कालच विषय झाला

त्याचं ते खातं उघडल्यावर ते त्याच्यातच येतं का लॉकर जा जास्तीचे पैसे भरावं लागतात अहो अरे काय त्याच्यासाठी पाच हजार भरायचं हां हां बरं बरं बरं अरे बापरे म्हणजे त्याचे त्याचे भाडं तुम्ही घेणारच बुवा लॉकरचं बरं बरं बरं चालेल चालेल मग येतो मग येतो तुम्हाला भेटायला येतो मग डायरेक बँकेतच भेटू आपण मग हां चालेल चालेल चालेल ओके ओके हां